हॅलो मॅडम तुम्हाला कोणतेकोणते हे का म्हणते खायचे आहे फूड

इथं दाबेली मिळते पुरणपोडी वडापाव मिसळपाव इडली साबुदाणा वडा आणखी पावभाजी पाणीपुरी खमण ढोकळा तर्रीपोहा शेवपुरी दहीपुरी भेलपुरी सँडविच बस तुम्ही सांगा हा दा दाबेली का म्हणते तर पंचीस रुपये प्लेट आहे मिसळ पाव तीस रुपये प्लेट आहे आणखी वडापाव का म्हणते तर चाळीस रुपये प्ले प्लेट आहे

काय म्हटलं हो

नाही हे सगळंच आहे तुम्ही ना का म्हणते तर गल सकाळी तुम्हाला नाश्ता करायचं असेल तर तुम्ही इथे फेमस हेच आहे तर्रीपोहा नाही का नाश न हो महारा महाराष्ट्र स्ट्रीट फूड आमच्या शॉपचं नाव आहे हो हो ठीक आहे एक हे का म्हणते तर बर्डीमध्येच आहे आमची शॉप